चित्र काढणं म्हणजे खूप सुंदर आणि खूप छान भावना आहे ते करायला घेतल्यावर मी ते खूप चित्र काढण्यामध्ये खूप माहिर नाही आहे मला जसं जमतं तसं मी पूर्ण प्रयत्न करते पण ते जर करायला बसलं की त्याच्यामध्ये वेळा काळाचं भान राहत नाही मी आत्ता खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची चित्र बघते काढायचा प्रयत्न करते पण त्यात रंग भरताना म्हणा किंवा त्याच्या एक एक ग शेड करताना म्हणा खूप छान वाटतं मी मंडल आर्टमध्ये ट्राय करते प्रयत्न करते ते बारीक बारीक डिझाईन बनवायचा मला त्यात खूप जास्त आवडतं आणि आता सध्या लोक लहान मुलांना म्हणा किंवा मोठ्यांना हा चित्र कोणीही कधीही कितीही वयाची असताना किंवा असलेली व्यक्ती करू शकतात एक आवड म्हणून एक वेळ जाण्याचं साधन म्हणून किंवा आपलं मन रमवण्यासाठी तर त्यासाठी सांगण्यासाठी किंवा इच्छा सल्ला असा मी देऊ शकते म्हणजे त्याच्यासाठी मेन खरं तर आपण एखादी छान व्यक्ती किंवा जो च खरा चित्रकार आहे त्याला त्याच्यातलं ज्ञान आहे तो त्यातली आपल्याला खूप छान खूप सुंदर आणि खूप आत नीट अशी छान माहिती देऊ शकेल किंवा आपल्याला समजून घेऊन आपल्याला कशात रुची आहे कुठच्या कला प्रकारात चित्र प्रकारामध्ये ते समजावून सांगून ते आपल्याला कळू शकेल असा मित्र शिक्षक आपल्याला शोधता आला पाहिजे जो जेणेकरून तो आपल्याला की हे तू छान नाही केलं किंवा का हे तुला जमणार नाही असं म्हणण्यापेक्षा की तुला हे जमतं आहे हे असं केल्यावर तू अजून छान दिसतं आहे असं शिकवणारा कोणीतरी आपल्याला छान कलाकार शिक्षक मिळाला पाहिजे आमच्या ओळखीतले एक आहेत खरंतर माझ्या मैत्रिणीचेच मिस्टर आहेत ते खूप सुंदर खूप सुंदर चित्रकला करतात सुभाष म्हणून त्यांचं नाव आहे राहायला अंबरनाथला आहेत त्यांचे आर्ट गॅलरीमध्ये वगैरे चित्रांची प्रदर्श प्रदर्शनं लागतात पण अजून मला खरं तर जाता आलं नाही कधी बघायला पण ते जे फेसबुकवर म्हणा किंवा मला पर्सनलवर टाकतात खूप सुंदर चित्र काढतात खूपच तर असं कोणीतरी आपल्या आजूबाजूला पाहिजे की आपल्याला खूप छान शिकवता येईल त्यांच्याकडनं शिकता येईल आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे कारण चित्र काढताना माणूस तो इतका तल्लीन होऊन काढतो ते काढताना बघणं पण खूप सुंदर असतं तेव्हा आपल्याला ते जमलं पाहिजे त्याची आपल्याला साथ पाहिजे आणि त्यात आवड निर्माण करणारा पाहिजे असं तर मेन आहे कारण चित्र आजकाल इतक्या सुंदर सुंदर पद्धतीनी काढतात कलर रंग वापरून तर रंग वापरूनच पण साध्या पेन्सिलनी म्हणा त्याच्यामध्येच किती वेगळे वेगळे शेड देऊन किंवा एकच पेन्सिल वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापरून इतके छान छान चित्र काढतात हे आपल्याला करता आलं पाहिजे असं प्रत्येक वेळेला वाटतं आणि खरंच ते जमलं तर किती छान आहे ना त्यासाठी आपण खरंच एक असा छान शिक्षक शोधलाच पाहिजे आणि तो आजूबाजूला असला पाहिजे आपल्या बस